जसा आता काळ बदललेला आहे तसं आता लोकसुद्धा बदललेले आहेत आणि तसंच असेही मानल्या जाते की शेतकऱ्यांना सुद्धा जसा काळ बदलतो आहे तसा बदलायला हवं बदलायला अशाप्रकारे हवं की म्हणजे जे शेती करायसाठी पहिले शेतकरी पिके वगैरे घेत होते जे की नॅचरलीच घेत होते पण आता असं आहे की बदलत्या हवामानामुळे केव्हा कधीपण पाऊस येऊन जातो कधीपण ऊन येऊन जाते तर ह्या गोष्टींचा जो बदलत्या वातावरणाचा ना तसं म्हटलं तर शेतावर खूप जास्त परिणाम होतो आपल्या जेही शेतीमध्ये असेल पीक तर त्यासाठी आहे तर त्याच्यावर खूप जास्त परिणाम होतो तर त्यामुळे जे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत तर त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावं लागते ज्या लोक ज्या शेतकऱ्यांचे पीक वगैरे जे वाहून जातात खूप साऱ्या जोराच्या पावसामुळे तर त्यांच्यासाठी म्हणजे आधीपासूनच तयारी करून ठेवलेली असते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी सरकारने अशात मदत करण्यासाठी आणि तसंच मग त्यांची मातीपण नेल्या जात असते की ती चांगली आहे का त्यात कोणते न्युट्रीशन कमी आहे कोणत्या पिकासाठी वगैरे आणि हे सगळं तपासून आणतात आणि जेही काही कमी असेल तर कमी असलेल्या घटक ते रेडिमेड पॅकेटमध्ये शेतकऱ्यांना देतात कारण त्यामुळे त्यांची जी पिके असतात तर ते अजून चांगल्या प्रकारे येऊन येतात